बाहेर खेळल्या जाणाऱ्या खेळांपैकी मला क्रिकेट खेळणे माझ्या फॅमिलीसोबत बॅडमिंटन खेळणे इत्यादी खेळ मला खूप आवडतात आणि ते खेळताना मला मजा येते पोहणे पोहायला स्विमिंग वगैरे करायला काही मला आवडत नाही शक्यतो समरमध्ये आम्ही वॉटरपार्कला नक्की जातो फॅमिलीसोबत वॉटरपार्कची मजा घेणे आस्वाद लुटणे हे मला खूप आवडते पण रेग्युलरली सुट्ट्यांच्या दिवसांमध्ये माझ्या भाच्यांसोबत रेग्युलरली आम्ही संध्याकाळी जेवणानंतर आणि जेवणाआधी बॅडमेंटन खेळतोच खेळतो त्याचप्रकारे आजुबाजूची लहान मंडळी गोळा करुन त्यांच्यासोबत बर्फपानी खेळणे दंगामस्ती करणे पकडापकडी खेळणे अशा प्रकारचे विविध गेम आम्ही खेळत राहतो आणि ते आम्हाला खूप आवडतात